मी फ्लिपकार्टवरून निव्याचं प्रोडक्ट बोलावलं होतं बॉडी लोशन त्याचा रिझल्ट मला खूप छान वाटला ते स्मूथली अँड खूप छान होतं ड्राय स्कीनसाठी ते एकदमच मस्त ऑल बॉडीसाठी यूज केलं मी ते मला त्याचा रिझल्ट खूप छान वाटला